नमस्कार बोला

बरं सध्या काय हो करते करते हां हॅलो हां सध्या काय झालं आहे एक तर दिवाळीचा सीझन आहे आणि गॅसचा लोड उशिरा आला आहे त्यामुळं जरा वेळ होतो आहे डिलिव्हरी करायला एक पाच दिवसात मिळेल बर हं मग आता तुमचं नाही उद्या येणार नाही आहे नाही उद्या येणार नाही मग तुम्ही इथं येऊन कलेक्ट करू शकाल का ऑफिसमध्ये तर कसा आहे गाडी दोन दिवसात कदाचित येईल हो चालेल चालेल चालेल

द दहा नंतर या की हो दहाला ऑफिस सुरू होतं हो हो हो होते होते हो

मग तुम्ही असं करा की आधी फोन करा की अमक्या वेळेत येते आहे म्हणजे मग इथं काहीतरी ऑफिसमध्ये आरेंजमेंट करता येईल हां हां हो हो हां हां

म नाही नाही कसं असतं आहे ते नाही कारण ते डिलेवरीचे लोक गेले की मग तो गॅस सिलेंडर काढायला कोणी नसतं तुम्ही शक्यतो बारा ते दोनच्या आसपास या मध्ये दो बाराच्या दोनच्या मध्ये या हा मधल्या वेळेत या हां या त्याच वेळेत यावं लागेल आणि आधी फोन करा हां हो हो हो हो हो मिळेल मिळेल मिळेल मिळेल नक्की मिळेल हां ओके हो हो हो चालेल चालेल चालेल हो हो ओके